पहिले आपल्याकडं मोबाईल नव्हते प आता सगळ्यांनाच मोबाईल झालेत त्याच्यामुळे त्याच्यावर यूट्यूब चॅनल आहे आणि त्या माध्यमातून बागकाम कसे करायचे रोपे कसें लावायचे जागा त्याची कशी ही करायची पहिले जागा कमी असायची आता जागा पण भरपूरय आणि जागा नसेल तर मग कुंड्या कुंड्यातूनच लवू लावू शकतो आपण कुंड्यात माती हे टाकून त्याच्यात रोप लावायचं आणि त्याचं इंटरनेटच्या माध्यमातून आपण ते नेमकं कोण कोणतं रोप लावायचं त्याची कशी मशागत करायची कोणतं त्याला खत घालायचं आणि मग पालेभाज्या आहे ते लाव कुंड्यातून लावू शकता तुम्हाला घरची भाजी मिळू शकते मग त्याला कुठली फवारणी करायची म्हणजे भरपूर त्याच्या वग्ण हे पडलं तर काय घालायचं खत हे पाणी किती घालायचं आणि असे मोठमोठे झाडं आता आंब्याचे झाडं हे सुुद्धा किंवा छटणी करायची कधी फळ त्याला येऊ शकतं हे ते त्यामुळे त्या इंटरनेटद्वारे अशी भरपूर माहिती त्याच्यातून मिळते ह्याच्याबद्दल पालेभाज्या पुन्हा हे प फुलं फुलं वेगवेगळ्या प्रकारचे शोचे झाडं हे त्याच्या तसं त्याच्याद्वारे हे करायचं त्या माध्यमातून आपल्याला भरपूर माहिती मिळते त्याच्यामुळं आम्हाला इंटरनेटची खूप माहिती बागकाम आणि रोपं हे करताना होऊ शकते